घरात किंवा घराच्या परिसरामध्ये तुळशीचं रूप किंवा कडुलिंबाचं रोपटं लावलं तर हवा शुद्ध राहतेे असं म्हणतात परंतु कडुनिंबाचं जे झाड असतं ते त्याची वाढ होते ते खूप मोठं होतं पण ते घरात ठेवणं तर काही शक्य नाही परंतु तुळशीचा रोप मात्र आपण वरांड्यामध्ये किंवा खिडकीमध्ये गॅलरीमध्ये आपण ठेऊू शकतो त्याची छान जोपासना करू शकतो बऱ्याच जणंचा असं म्हणणं आहे की ही तुळशीची रोपं परिसरातील हवा शुद्ध करतात खरं तर शास्त्रीयदृष्ट्या असं आपण म्हणूया की या पानांमधून ऑक्सिजनचं विसर्जन होण्याचं प्रमाण जास्त आहे आणिन त्यामुळे परिसरातल्या हवेमध्येे ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि हवा शुद्ध होते असं आपण त्याला म्हणूया तर ही अशी रोपं मला माझ्याही घरामध्येे ठेवायला आवडतात मी तशी ती ठेवलीसुद्धा आहेत या झाडांकडे त्यांच्या पानांकडे त्यांच्या हिरव्या रंगाकडे पाहिलं की आपली मनोवृत्ती आनंदी होते आणि आपला एकूनच मनातला आनंद वाढत जातो या झाडांविषयी आपल्याला प्रेम वाटत राहतं की झाडं आपली मित्र बनतात आपण कुठे दूर ज चार दोन दिवस प्रवासाला निघालो असो किंवा कुठे गावाला जाणार असो तर आपण या झाडांची योग्य काळजी घेण्या्चा अगोदर विचार करतो त्या झाडांना व्यवस्थितित्या पाणी पुरवठा होईल किंवा आपण येईपर्यंत ते सुकणार नाही याचा आपण विचार करतो आणि ही झाडं आपल्या दैनंदिन जगण्यातील एक भाग होतात अविभाज्य भाग होतात आणि ही झाडं आपल्याला कायमच उपयोगी असतात कधी काही जी झाडं आहेत त्यांची पानं काही त्यांच्या मुळ्या काही त्यांची खोडं ह औषधीेत तुळशीचं रोप तर झाडं जी रोपटी आहे ती हवाच शुद्ध करत नाही तर आपल्याला ती औषधीसुद्धा आहेत काही ठिकाणी त्याचा खोकल्यावर गुणकारी उपाय म्हणून उपयोग केला जातो तर अशा पद्धतीने काही ठाराविकच झाडं नाही तर एकूणच नैसर्गिक प्रक्रियेमध्ये वनस्पती हवा शुद्ध करण्याचा नक्की प्रयत्न करतात आणि म्हणून मी सुुद्धा माझ्या गॅलरीमध्ये काही कुंड्यांमध्ये छोटी छोटी रोपटी लावली आहेत